हॅलो हा हा तुमच्याकडे रेसिस्टंट हॉटेल आहे ना हा मग तिथं जेवण मिळते का मला थोडंसं आम्हाला आहे वी पंचवीस लोकांचं जेवण पाहिजे मग काय काय असते तुमच्या जेवणामध्ये काय का प्रकार आहेत हा दुपारी वरण भात भाजी पोळी काय काय सांगा ठेचा भाकरी झुणका भाकर अजून काय पात्राला आहे किती आहेत आणि पुरणपोळी वग हा मेनू हो मेनू पाहिजे ना आम्हाला पुरणाचीपोळी पड कुरडई काय हे हा कढी असते का कढी त्याच्यावर एका पात्राला किती पाचशे रुपये हा मग घेऊन यायचं काय हा हा पंचवीस लोकांचं तयार हो पंचवीस लोक तयार करा मग तयार करते पाठवून घेऊन येते चालेल ना ह चांगली सोय झाली पाहिजे तेच म्हटलंय हा जेवण हे चांगलं पाहिजे सुंदर मेनू आता पुन्हा ते रसमलाई रस रांगोरी हा जिलेबी हा पैसे पैशाचं किती मग हा आणि चहा कॉफी वगैरे पुन्हा नाही तर झे हा तेच म्हण चालते अजून काय